राज्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे रुग्णालय आहेत जसे की जहांगीर सह्याद्री जोशी रुबी हॉल ग्लोबल संजीवन हॉस्पिटल पुना हॉस्पिटल मुंबईमधलं के ई एम हॉस्पिटल नंतर असे अनेक प्रकारचे हॉस्पिटल आहेत जे सर्व सर्वोत्तम आहेत वेगवेगळे तिथं पण फॅसिलिटीज आहेत पण मला जास्त सर्वोत्तम वाटणारं हॉस्पिटल आहे जे सह्याद्री हॉस्पिटल आहे जे मला सर्वोत्तम वाटतं कारण का तिथे फॅसिलिटीज खूप जास्त आहेत त्याच्यानंतर तिथला स्टाफ नर्सचा जो स्टाफ आहे तोसुद्धा जास्त प्रमाणात आहे जेणेकरून काही इमर्जन्सी असेल तर म्हणजे वेळेवर आपल्याला ती लोकं ॲवेलेबल होतील त्याच्यानंतर तिथले सगळे डॉक्टरसुद्धा खूप पोलाईट आहेत समजून घेतात पेशंटला तो एखादा पेशंट हायपर असेल तर त्याला शांत करतात त्याच्यासोबत गप्पा मारतात जेणेकरून तो त्याचं मन डायवर्ट होईल आणि तो त्याच्यावरची प्रक्रिया करायची तो शांतपणे करून देईल त्याच्यानंतर त्या हॉस्पिटलमध्ये जे रा म्हणजे शासकीय जे हे आहेत सोयीसुविधा देतात हॉस्पिटलना त्यासुद्धा तिथे त्या राबवल्या जातात आणि हे हॉस्पिटल पुण्यामध्ये आहे त्या आणि मी पुण्याच्या बाहेरचे मला हॉस्पिटल माहिती नाही आहेत कारण का मी पुण्याच्या बाहेर जास्त गेले नाही आहे सो मला जे काही माहिती आहे ते पुण्यामधलं हे जे हॉस्पिटल आहे ते सर्वोत्तम मला माझ्यासाठी तरी मला वाटतं त्याच्यानंतर त्या हॉस्पिटलमध्ये तेसुद्धा आहेत सी टी स्कॅन वगैरे जे केले जातात तर तेसुद्धा कमी दरात आहेत पण बाहेर आपण हॉस्पिटलमध्ये पाहायला गेलं तर तिथे चार्जेस खूप जास्त लावले जातात इथे कमी किमतीमध्ये आपलं काम होऊन जातं त्याच्यानंतर तिथे इमर्जन्सी वॉर्ड ॲवेलेबल असतात जेव्हा केव्हा जाऊ आणि नसेल तर ते ॲडजस्ट करतात ते पाहतात ते अव अवेलेबल करून देतात आणि जर इमर्जन्सीवाला जर पेशंट आला असेल तर ते फॉर्म वगैरे भरणं सोडून ते पहिलं पेशंटला ॲडमिट करायचं बघतात कारण का त्या पेशंटचं त्यांना जीव खूप महत्वाचा असतो आणि तिथले सगळेच लोकं खूप काईंडली आहेत म्हणजे मनमिळाऊ आहेत काही लागलं तर लगेच असतात परत तिथे औषधेसुद्धा जवळच त्यांच्या हॉस्पिटलमध्येच ॲव्हेलेबल होऊन जातात जेणेकरून आपल्याला बाहेर फिरत बसावं लागत नाही आणि ते ही अगदी कमी दरात आपल्याला औषधेसुद्धा मिळतात आणि त्या औषधे त्यांच्या हॉस्पिटलची एक मी स्वतः एक्सपिरियन्स केला त्या हॉस्पिटलबद्दल की जेव्हा माझ्या फॅमिलीमध्ये कोणी काही कोणाला काही होतं किंवा कोणाचे काही पेशी वगैरे कमी झाले किंवा कोणाचा एच बी ओ कमी झाला किंवा कुणाला काही लागलं तर आम्ही जास्त करून जातो त्याच हॉस्पिटलमध्ये कारण का तिथले आम्हाला सोयीसुविधा आवडतात तिथे स्वच्छता वगैरे केलेली असते परत तिथे मावशाच असतात जेणेकरून त्या पेशंटची काळजी घेतील त्या पेशंटला को काही होऊन देणार नाहीत परत त्या वॉर्डमध्ये प्रत्येकासाठी एक जाळी बसवलेली आहे कारण का जर कोणाला काय इन्फेक्शन झालं तर उगीच काही त्रास नको म्हणून परत तिथे सगळे सगळ्या गोष्टी अवेलेबल्स असतात सिरिंज वगैरे म्हणजे कधी कधी ऑक्सिजनचा स्टॉक संपला आहे असं नाही की पण आणि संपला जरी असेल तरी तीच लोकं जेवढ्या लवकरात लवकर त्यांना तो रीस्टॉक करता येईल ते करण्याचा प्रयत्न करतात त्याच्यामुळे माझ्यासाठी ते हॉस् हॉस् ते रुग्णालय सर्वोत्तम आहे